भारतीय राजकारण हे सध्याचे तरी खूप म्हणजे असे अवघड बनलेले आहे कारण आता सध्या तर इलेक्शनच्या वेळी बाबांनो त्याच्यामध्ये पैसे वाटण्याची प्रक्रिया सुरू असते काय सुरू असते आपण कितीतरी ठिकाणी बघतो की बाबांनो काळा पैसा सापडला नेत्यांकडे किंवा काय सापडला हां तर जे आपल्या राजकारणामध्ये बाबांनो निवडणूक घेताना किंवा काय करताना त्याच्यामध्ये व्यवस्थित एक सिक्वेन्स पाहिजे हां की बाबांनो किंवा म्हणू कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार त्याच्यामध्ये नाही व्हायला पाहिजे गैरव्यवहार काहीच नको त्याच्यामध्ये पैसे वाटप किंवा काय मतदान हा नागरिकाचा स्वतःचा अधिकार आहे आणि त्याने स्वतःच्या अधिकारानेच मत दिले पाहिजे माझे आवडते नेते आहेत बाळासाहेब ठाकरे हो आणि त्यांचे सध्याचे तरी आदित्य ठाकरे मला त्यांना जर भेटण्याची संधी भेटली किंवा काय भेटलं ना तर मी त्यांना विचारेन की बाबांनो की काय आपल्याला ह्याच्यासाठी भारतीय राजकारण व्यवस्थित अजून प्रबळ करण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करावे लागतील आणि जे प्रयत्न करावे लागतील त्यासाठी आम्ही काय करू शकतो हा कारण आम्ही युवा पिढी आहे आणि या युवा पिढीने मिळून जर काही करण्याचा प्रयत्न केला तर ते सर्व शक्य आहे हां हो मग आम्ही पूर्णपणे आमचे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन की बाबांनो आपल्या भारतीय राजकारणासाठी काही करण्याचा प्रयत्न आहे हां मला ह्याच्यामध्ये गोष्ट आवडत नाही म्हणजे जी पैशाची उलाढाल होते त्याच्यामध्ये कितीतरी आपण न्यूज बघतो की याच्यामध्ये पै हे पैसे देताना सापडले इलेक्शनच्या वेळी ते पैसे देताना सापडले सामान्य जनतेला विकत घेणे म्हणजे हे बरोबर नाही ना पैशातून त्याचे मत विकत घेणे हे बरोबर नाही आपल्या संविधानानुसार नागरिकाला त्याच्या त्याच्या मता प्रमाणे मतदान करण्याचा अधिकार आहे आपण असा तो विकत घेऊ शकत नाही ना याच्यात जो पैसे देताना सापडेल किंवा जो पैसे देण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ना की त्याला दोन तीन दिवसांमध्ये फक्त सोडून द्यावे किंवा काय करावे तर त्यांच्यावर इलेक्शन लढण्याचाच बॅन आणावा मी आदित्यजी ठाकरे यांना सांगेन